दादा किती पैसे झाले अच्छा अच्छा माज्याकडे पाचशेची नोट आहे तुम्ही चिल्लर देऊन द्या ना मला नाही आहे अच्छा तुम्ही काही करा ना कारण माझ्याकडे पण चिल्लर नाही आहेत माझ्याजवळ सिंगल पाचशेची नोट आहे तुम्ही इकडून तिकडून थोडासा चिल्लर आणा कारण की माझ्याकडे नाही आहेत आणि मला थोडसं लेट होतं तर तुम्ही लवकर जा विचारा आजूबाजूला हां हां मी इथे थांबली आहे तुम्ही जा लवकर

लवकर जा थोडसं हां ठीक आहे ठीक आहे मिळाले का थोडं लवकर करा

हो हो मी इथेच आहे ठीक आहे ठीक आहे मी इथेच आहे तुमची गाडीची चाबी तुम्ही लावून जाऊ शकता हां हां

आणलं ठीक आहे आणि किती झाले तीनशे ठीक आहे घ्या परत करा मला बरं ठीक आहे थँक्यू